मी स्वाती बोलत आहे आणि मी ॲक्च्युली आत्ता आहे अकरावीला आत्ता माझी अकरावीची परीक्षा झाली आहे आणि मी आता बारावीत जाणार आहे पण मी थोडंसं लवकर तुम्हाला फोन अशासाठी केला की मला ना पुढे आय टीमधे करण्याची खूप इच्छा आहे तर आय टीला हां हां तर त्या दृष्टीनं मी म्हटलं विचारून ठेवावं म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला पुढे तसं करता येईल

अच्छा हो हो आणि मला ॲक्च्युली मला टेक्निकलमधेच इंटरेस्ट आहे आणि आयम अ मेरीट स्टुडंट म्हणजे मला तसं काही परसेंटेज कारण गव्हर्मेंटमधे म्हणजे थोडंसं मेरीटवरच घेतात ना पण मार्क्स पडण्यावरच आहे ते डिपेंड ऑन ओके

हो हां ओके यांच्यासाठी काही सी यू टी किंवा तसं काही द्यावं लागतं का आय टी आय टी म्हणजे अशासाठी काही सी ए टी किंवा जे ई असं काही ते द्यावे लागतं का ते द्यावीच लागते

ठीक आहे ठीक आहे थँक्यू मॅडम थँक्यू व्हेरी मच थँक्यू